हॅलो मी मानसी करंदीकर बोलते आहे कोल्हापूरहून तर मला माझं नुकतंच लग्न झालं आहे आणि मला नाव बदलायचं आहे माझं तर काय करावं लागेल मी म मॅरेज सर्टिफिकेट देऊ शकते तुम्हाला हां माझं न नवीन नाव आहे मानसी मराठे हां मी इथे राजारामपुरी एरियात राहते

हो का हां मग ते किती दिवसात बदलून मिळेल अपडेट करून बरं आणि काय काय लागेल मग हां आधार कार्ड वगैरे ओके बरं बरं मग त्याला काही प पैसे पडतील वैगेरे नाही ना बरं मग मी त तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवू शकते का तुमच्या नंबरला नाही तिथे येऊन द्यावं लागेल का बरं बरं चालेल चालेल